मनाली मी नं एक जीन्स ऑर्डर केलं होतं फ्लिपकार्टमधे तो आता आलेला आहे मी तुला सांगू का तो मी जसा बघितला होता ऑनलाईन तसा तर नाही आहे पण तो म्हणजे त्याच्याहीपेक्षा चांगला निघाला आहे म्हणजे मी जसं एक्सपेक्ट केलं होतं त्याच्यापेक्षा तो चांगला निघाला आहे त् छान आहे तो एकदम म्हणजे मस्त त्याचा कलरही छान आहे आणि मी घातल्यावरही तो मला फिट आलेला आहे दिसायला चांगला वाटत होता थोडासा माझ्यावरती तो तर तुला जर पाहिजे असेन तर तू पण एकदा ऑर्डर करून घेशील तर फ्लिपकार्टवरती आता ऑफर्स चालू आहेत जर तुला वाटत असेल तर मी माझ्याच आयडीवरनं तुला ऑर्डर करून देईल सांगशील मला जर तुला लागत असेल तर